हॅलो नमस्कार मी अक्षय बोलत आहो नागपूरहून आमचे सगळं कुटुंब उद्या शहरा बरून येतय काही जण वर्ध्याहुन काही भंडाऱ्याहून त्यांचे सगळं प्लॅनिंग एकदम जोरात केलंय त्यासाठी मी काल रात्रीच सो साठी सगळ्यांचे शेरा या चित्रपटाची तिकीट ऑनलाईन बुक केली आहे